महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वच लोकांची मराठी ही मातृभाषा आहे परंतु जसं शिक्षणाचं जागतिकीकरणं झालं आणि सगळीच लोकं वेगवेगळ्या भाषा न सगळ्याच लोकांनी शिकायला सुरुवात केली आजच्या काळात जर आपण पाहिलं तर इंग्रजी ही एक जागतिक स्तरावरची भाषा मानली जाते आणि त्यामुळेच सगळ्यांनाच इंग्रजी माध्यमातून शि शिकण्याचं महत्व समजलं आहे पण त्यामुळे रोजच्या बोलण्यातली सुद्धा मराठी भाषा ही कमी होत चाललेली आहे महाराष्ट्रात राहूनच मराठीमध्ये मराठीचा वापर होत नाही बोलण्यासाठी लिहिण्यासाठी आणि त्यामुळे मला असं वाटतंय इंग्रजीसारख्या ज्या भाषा आहेत किंवा आजकाल जर्मन भाषेचा पण भाषा पण शिकली जाते फ्रेंच पण शिकली जाते तर त्यामुळे मराठी भाषा ही कुठेतरी मागे होत चाललेली आहे किंवा ज्या प्रमाणावर त्याचा उपयोग व्हायला पाहिजे त्या प्रमाणावर त्याचा उपयोग होत नाही आहे